आमच्याकडे चोवीस तास वीज असते परंतु काही काही वेळेला अपरिहार्य कारणामुळे वीज खंडित केली जाते उदाहरणार्थ विजेची तार तुटणे इलेट्रीक पोलला धक्का लागून पोल तुटणे बऱ्याच वेळेला पावसाळा या ऋतूमध्ये वीज खंडित झाल्यास अनेक समस्यांना गावातल्या लोकांना तोंड द्यावे लागते उदाहरणार्थ जर पावसाळ्यामध्ये वीज चमकत असते त्यावेळेला विजा चमकून त्या वीज लाईटच्या पोलवर किंवा तारांवर पडली तर तारा तुटतात त्या वेळेला वीज खंडित होते आणि मग अशा वेळेला तिथल्या जनमानसांवर खूप परिणाम होतो कधी कधी जोरात वारा वाहतो उदाहरणार्थ वादळ या वादळामध्ये अनेक झाडं पडतात आणि ही झाडं अगदी बरोबर लाईटच्या पोलवर जर पडली तर ती पोल तुटतात वायर ज्या असतात तारा त्या तुटतात आणि मग अशा वेळेला नुकसान खूप होतं लाईट गेली तर अशा वातावरणात मच्छर वेगवेगळे सरपटणारे जनावरे यांचा सुळसुळाट खेडेगावामध्ये जास्त होतो आणि त्याचा परिणाम हा मुलां मुलांवर होतो लहान मुलं जे आहेत ती रात्री अंधारामध्ये बाहेर जाऊ शकत नाहीत कारण का लाईट नसल्यामुळे आणि त्याचा दुरुपयोग सुद्धा कधी कधी चोर घेऊ घेऊ शकतात उन्हाळ्यात सुद्धा असंच प्रकार होतो गरमीने माणसे त्रस्त होतात वीज खंडित झाली तर